हां बोल काय झालं काय नाही मी विचार करत होती थिएटरला जायचं तिला हिला विचारलं स्नेहलला यायला पण ती बोलली बिझी आहे तू येते काय माझ्यासोबत ओ टी टीवर पण ओ टी टीला थोडीना थिएटरसारखा मजा येणार मस्त ए सीमध्ये बसायचं आणि मोठं पडद्यावर बघायचं

थिएटर पण मध्ये मजा आली असती पण आपल्या प्रोजेक्ट सबमिशन पण आहे एक दिवसाला जाऊ शकत नाही एक दिवस जाऊ शकतो ना आपण काय करूया काय करूया तू कधी फ्री आहे

संध्याकाळी नको मला पण थोडं रायटिंग आहे उद्या दुपारी जेवून बसूया मग ॲक्च्युली मी थिएटरला पण जायचं की नाही कळत नव्हतं कारण की इकडून लांब आहे तर ते जाण्याचा पण खर्च होतो आणि यायचा पण खर्च परत तिकडे थिएटरला सगळं महाग असतं पण मला जायचं होतं कुठे गेली नव्हती एवढे दिवस म्हणून बाहेर पडायचं मग

ओ टी टीवर आहे का त्याचे लेटेस्ट मूव्ही बघायला पाहिजे मी पण मूवी बघितलं नाही कोणते आले आहे नवीन मी असं विचार करत होती जायचा पण तेवढं लांब आहे की जायचं पण आळस आलेला

हां हां हो हां मग मी सांगते बघते आणि सांगते उद्या दुपारी ना नाही हे बरं आहे ओ टी टी मला पण बघायला पाहिजे सबस्क्रिप्शन हो एकाने हे घ्यायचं आणि दुसऱ्याने ते बघायचं हो ए टी टी मस्त आहे मग हां ठीक आहे मग मी तुला बघते माला मूवी भेटली चांगली की मग तुला पाठवते मग सांग बघायची की नाही हॉरर हॉलर हॉरर क्राईम थ्रिलर चालेल ना हां मग मी बघते हां मूवी